आत्ताच्या तरुण पिढ्यांनी बातम्या पा पाहिलाच पाहिजे जेणेकडून त्यांना कळतं की काय काय होतं जनरल नॉलेज भेटतं आणि त्याचबरोबर काय घघडामोडी चालू आहेत आपल्या भारतामध्ये ते समजतं काय चालू आहे काय नाहीये राजनीती मध्ये काय चालू आहे राजकारणामध्ये काय चालू आहे कुठ सीट्स निघालेत नवीन जॉब साठी कुठं कंपन्या नवीन आहेत आय टी आ कंपनी कुठं कुठं निघणार आहे आय टी कंपनी वगैर जेणेकरुन यांना खूप सोपं जाईल बातम्या वगैरे सर्वांनी पाहिलं पाहिजे आताच्या पिढीने सध्याचाला तर म्हणजे गुन्हेगारी क्षेत्र झाला आपलं सगळं ते माहीत होऊन घ्यावे त्यामुळे हे येणारी जी पिढी बदलणार नाही किंवा त्यांचा काही त्रास मग त्यांनी काही वाईट कामं वगैरे करणार नाही व्यवस्थित करतील ह्यांना सर्व ज्ञान पण येईल त्याचबरोबर शिक्षण क शिक्षण प्रक्रिया बदलली का पेपर फुटले किती फुटली नाही किती फुटले कुठं सीट्स ॲवलेबल आहेत कुठं पेपर होणार केव्हा पेपर होणार आहे ते सर्व ह्यांना बातम्याद्वारे समजतं शेअर मार्केटचं सर्व त्यांना ज्ञान देतं केव्हा तुम्हाला काही त्रास होत असेल ते पण तुम्हाला डॉक्टर द्वारे त्यांच्या मुलाखती द्वारे ऑन तुम्हाला बातम्यामध्ये दाखवलं जातं त्या त्या त्यामुळे बातम्या बघितल्या पाहिजे व एक प्रेरणा घेतली पाहिजे त्या बातम्यातून काही गोष्टी काय काय मेन टॉपिक खूप महत्त्वाचे पण येतात त्यामुळे सर्वानी बातम्या बघितली पाहिजे